माझ्या शाळेच्या जीवनातील आवडता विषय म्हणजे मराठी मला मराठी हा विषय खूप आवडतो कारण आमची बोली मराठी आमची भाषा मराठी आमचं शिक्षणाचं माध्यमही मराठीच आमच्या मराठी हा विषय अतिशय गमतीशीर असायचा त्यातील जे धडे असायचे ते खूप असे स्फूर्तिदायक एक प्रेरणादायी असायचे मला एक आठवते की आमच्या ज्या पाठ्यपुस्तकामध्ये एक धडा होता विसरभोळा गोकूळ तो अतिशय गमतीशीर होता तो शिकवताना तो क्षण अजूनही डोळ्यापुढे येतो की आमचे जे शिक्षक होते ते खूप मजेशीर असं शिकवायचे त्याच्यामुळं त्याला खूप वाचून घ्यावं किंवा ते त्याचे प्रश्न उत्तर पाठ करावे असे कधी गरजच भासली नाही कारण तो एवढा गमतीशीर होता की शिकवता शिकवताच आमचा तो पाठ होऊन जायचा त्याच्यामुळं समजायला वाचायला हा अतिशय सोपा वाटायचा तसा सोबतीला हिंदी पण होता हिंदी पण खूप आवडायचा मला विषय हिंदीमध्ये पण खूप चांगले चांगली कविता चांगले पाठ असायचे आणि ते पण आमचे शिक्षक खूप चांगल्या तऱ्हेने शिकवायचे त्याच्यामुळं हा आम्हाला असं कठीण काही वाटायचं नाही काही कविता असायच्या काही धडे असायचे काही काही कविता तर इतक्या प्रेरणादायी असायच्या इतक्या स्फूर्तीदायी असायच्या की त्या अजूनही आठवतात अगदी हृदयस्पर्शी असायच्या जसे तिमिरातुनी तेजाकडे ही कविता आजही जीवनाला प्रेरणा मिळते या जी या कवितेमुळं त्याच्यामुळं एक जगण्याची ऊर्जा मिळते माणसाला कसं जगायला पाहिजे कसं संकटांना सामोरं जायला पाहिजे अशा अनेक तऱ्हेच्या त्यामध्ये त्या विषयामध्ये आपल्याला म्हणजे आम्हाला शिकण्यासारखं भरपूर काही मिळालं आजची परस्थिती बघता जेव्हा आमच्या काळी असायचं शिकण्यासाठी ते आताच्या मुलांना दिसत नाही किंवा मिळतही नाही आता अगदी वेगळ्या प्रकारचेच धडे ह्या पाठ्यपुस्तकामध्ये असतात त्यामुळे माझा मराठी आणि हिंदी हे दोन्ही विषय खूप आवडीचे होते